मला मराठमोळं जे आपलं आमटी भात तूप त्यावर थोडंसं गोडसं लास्टला गोडसं असतं ते पण ते तेवढं आवडतं इंडियन प्रॉपर जे कल्चरल जेवण असतं ज्यात दोन भाज्या भात चपाती थोडंसं लोणचं कोशिंबीर हे सगळं थोडंसं दूध दही म्हणजे दहीचं दुधाचं कोणता पण प्रकार असं प्रॉपर जेवण आवडतं ज्यात आपलं डायट फुलफिल होतं आपलं पोट भरतं तं आपला ब्रेकफास्ट पण तसा असतो जेव लंच पण तसं असतं आणि डिनर पण तसं असतं म्हणजे ब्रेकफास्टपासून सुरुवात होते तर थोडंसं चहा त्याच्याबरोबर बिस्किट्सच असं नाही पण कोणतंही पोहे उपमा आपण नाश्त्याला करतो तसं जेवणात आपण इफ आपल्याला एक भाजी ते एक भाजी दोन भाजी ते दोन वरण वरण भात त्यावर तूप थोडंसं कोशिंबीर असली तो कोशिंबीर नाहीतर नुसते सलाड काकडी गाजर ते सगळं ठेवलं तरी चालतं आणि डिनर त्याच्याहून थो हाफ लिमिटमध्ये ब्रेकफास्ट आणि लंचच्या हाफ लिमिटमध्ये कारण की लंच हे नेहमी थोडंसंच करा पण त्यात दुधाचा पदार्थ नेहमी टाळावा काण की झोपून उठल्यावर ते ते थोडा आपल्याला हेवी हेव्ही वाटणार दहीचा पदार्थ किंवा म्हाताऱ्या लोकांनी दही तर ला रात्री टाळावं कारण की त्यांनी ॲसिडिटी जास्त होते मला हे आवडतं कारण की आपल्या ह्याच्यात प्रॉपर असं डाएट बसतं फॉरेन कल्चरमध्ये एखादं बाउल घेतला त्यात थोडंसं सलाड तेच सगळं मिक्स करून खातात ब्रेकफास्टमध्ये पण त्यांचं थोडं ओड्स तसंच होतं आपल्यामध्ये खूप वरायटी आहे आणि हे खूप चांगलं आहे तोंडाला चवही राहते आणि आपला जो कल्चर आहे तो जपलाही जातो म्हणून मला आपलं इंडियन महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं ज्यात अशी तरी तर्री असते किंवा असं फुलफील जेवण बोलतात नं ते म्हणजे की गोडपणे एका साईडला आंबट आहे तिखट आहे झणझणपणा म्हणजे आता महाराष्ट्रातच बोलाल तं मुंबईचं जेवण असं थोडं ज मीडियम स्पाईसी असतं पुणेचं थोडंसं हलकं गोड गोडसर थोडं कोल्हापूर तर एकदम असं तिखट झर्री असं सगळं असतं तर इंडियनमध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात आता आपण महाराष्ट्रात नाही बघितलं तर नॉर्थ साईडला किंवा सा साऊथ साईडला असं वेगवेगळे पदार्थ असतात तर आता साऊथमधल्याही मुंबईतही खाल्लं जातं नॉर्थमधेही खाल्लं जातं मुंबईतलं साऊथमध्ये पण खाल्लं जातं आणि नॉर्थमध्ये पण खाल्लं जातं कारण की व्हरायटी एवढी आहे की ती फिरत राहते वेस्ट बेंगालमध्ये मच्छी फेमस आहे तर इथे पण थोडीशी मच्छी फेमस आहे जे सी श साईडला राहतात त्यांना मच्छी खूप आवडते तिखट असं रोज त्यांना असं पोटभर अशी मच्छी लागते आपल्याला जशी भाषी भाजी असते तशी त्यांना मच्छी असते आता कोकणात साईडला गेलं तर खोबरं असतं तिकडे स सगळ्या याच्यात खोबरं टाकतात तसं वरायटी असते प्रत्येक ठिकाणी जातो वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात जिथे जे झाड तिथे तसं प्रकारचं जेवण असं बोलतात तर ते आहे म्हणून मला आपलं मराठमोळं जेवण आवडतं